शेती करण्यासाठी किंवा शेतीतील जे काही उत्पन्न आहे ते करण्यासाठी जास्त करून बैलाचा उपयोग होतो शेत नांगरण्यासाठी बैलगाडीतून धान्य घरी नेण्यासाठी घरी आणण्यासाठी शेतीचा माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी बैलगाडीचाच उपयोग जास्त करून केला जातो अन् त्या बैलगाडीला बैल जुंपले जातात आता नवीन तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर वगैरे यांचा उपयोग केला जातो परंतु अजूनही असे बरेच ग्रामीण भाग आहेत जिथे बैलांचा शेतीसाठी उपयोग केला जातो महाराष्ट्रात तर बैलांसाठी बैलपोळा हा सण साजरा केला करतात त्याला त्या दिवशी काहीही काम लावत नाही त्याला त्या दिवशी अंघोळ घालतात त्याला सजवतात त्याला पोळ्याचा नैवेद्य करतात त्याला पोळी खायला घालतात तर खरंच बैल हा शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचा जरी आपण विचार केला तरी तिथेही बैल घोडा या प्राण्यांचाच वापर शेतीसाठी केला जातो